हॅलो मी तुमच्या दुकानामधून एक जीन्स विकत घेतली होती दोन दिवसापूर्वी हां निळ्या रंगाची जीन्स होती आणि मला सांगायला खूप वाईट वाटतं आहे की ती जीन्स लग आज मी आज धुतली ती जीन्स आणि तिला भोक पडलं लगेच आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे मी ती जीन्स दोन हजारला विकत घेतली होती आणि त्याची क्वालिटी इतकी खराब आहे की एकदा घासल्यावरती त्याला भोक पडलं आणि त्याचं बटनही तुटलं आहे मला रीप्लेसमेंट तरी हवी आहे किंवा मला त्याचा पैसे तरी परत द्या हो नाहीतर मी ही कंप्लेंट गव्हर्नमेंटकडेसुद्धा करू शकते आणि तुम्हाला बॅड रीव्यू तर मी देणारच आहे याच्यासोबत हो मला ही जीन्स अजिबात आवडलेली नाही आहे मी ती बघून घेतली होती पण मला असं वाटतं की मी चूस केलेली जीन्स वेगळी होती आणि मला ही मिळालेली जून्स जीन्स वेगळी आहे हो तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल नाहीतर एकतर माझे पैसे तरी परत द्या किंवा मग तुम्ही मला दुसरी जीन्स तरी द्या कारण दोन हजार ही काय मोठी ही मोठी रक्कम आहे कमी नाही आहे सो मला तुम्ही लवकरात लवकर माझी जीन्स बदलून तरी द्या मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे सो नाहीतर मी तुम्हाला बॅड रीव्यू तर देणारच आहे तुमच्या वेबसाईटवरती हो काय प्रॉब्लेम झाला आहे ते मला माहिती नाही आहे पण प्लीज तुम्ही लवकरात लवकर हे चेक करा आणि मला चेंज करून तरी द्या किंवा पैसे तरी परत द्या हो मी तुमच्या रिस्पॉन्सची वाट बघीन थँकयू